कला ज्ञान आणि विज्ञान हे स्वतंत्र असे विषय आहेत आणि जागतिक स्तरावर किंवा वैश्विक असं म्हटलं तरी हरकत नाही या ठिकाणी आता आदान आणि प्रदान म्हणजे दोन्ही भूमिका आहेत त्यामध्ये लेखन हे एक अनेक पैकी एक माध्यम आहे त्या लेखनाचं आपण प्रस्तुत करत असताना जागतिक स्तरावर पोचू शकतो एखाद्या ग्रामीण भागात पोचू शकतो कुटुंबापासून ते जगापर्यंत अशा प्रकारची भूमिका या लेखनाच्या माध्यमामध्ये आहे परंतु हे लेखन करत असताना जो लेखक असतो त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ज्या वाचकांसाठी किंवा ज्यांच्यासाठी आपण हे लेखन करत आहोत त्यांचा स्तर त्यांची अभिव्यक्ती त्यांच्या त्यांची रसिकता त्यांची पसंती त्यांची नापसंती याचा थोडासा मागोवा घेऊन जर लेखन प्रक्रिया केली तर त्याच्या लेखनामध्ये अधिक स स स सं संवेदना होतील आणि ते लेखन अधिक त्याचं वाचकप्रिय होईल म्हणा किंवा ते थेट जीवनाला भिडण्यासारखं आहे ज्या प्रकारचं क कलेचं आहे त्या त्या प्र्रकारचं ज्ञान आहे परंतु विज्ञानाला मात्र थोड्याशा मर्यादा येतात विज्ञानाची एक परिभाषा असते विज्ञानाच्या परिभाषेमध्ये विद्यार्थी म्हणा किंवा वाचकवर्ग जो आहे त त्याला आपण गृहित धरलं जातं तसं ज्ञान किंवा वि कलेचं नसतं कलेला कलेला रसीक हा तयार करावं लागतं आणि तेच नेमकं कौशल्य लेखनाचं असतं त्यामुळे लेखनाची लेखकाची जबाबदारी फार मोठी असते तो जितका जितका जितक्या ज्या ज्या प्रमाणामध्ये जशा जशा पद्धतीनी वाचकापर्यंत जाईल रसिकापर्यंत जाईल तितका तो वैश्विक होईल असा एक मला वाटत असतं म्हणून ज्ञान विज्ञान आणि कला यांच्यासाठी लेखनाची लेखकाची भूमिका ही अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची आणि अत्यंत जबाबदारीची असं मला वाटतं